आमच्या राज्यामध्ये वेगवेगळे धर्म एकमेकाशेजारी राहतात बहुतेक करून मुसलमान पारशी क्रिश्चन असे साधारणतः जवळपास राहणारे आहेत आणि त्यांचे असणारे सण आणि आपले असणारे सण या सणात ते एकमेकाला सहकार्य करतात आमच्या गणपतीमध्ये मुसलमान बंधू येऊन आम्हाला मदत करतात आणि सार्वजनिक उत्सवामध्ये मोठ्या हिरिरीने भाग घेतात तसेच ख्रिश्चन धर्मातले सहकारीसुद्धा आम्हाला चर्चमध्ये नेऊन तेथील प्रार्थना कशी आहे त्याचा प्रकार काय आहे त्याचं वैशिष्ट्य काय आहे असं आम्हाला ते थोडक्यात सांगतात आणि आमच्या नवरात्राच्या उत्सवामध्ये एक क्रिश्चन बांधव नऊ दिवस वेगवेगळा आनंद घेतात आणि एकमेकाला आमच्या कुटुंबामध्ये एकमेकाला आनंद देऊन सगळेजण आम्ही सहकार्याने नांदतो आम्हाला एकमेकाची प्रेमाची उब एकमेक एकमेकाला आम्ही देत असतो आम्ही पे आम्ही फार एकमेकाशी प्रेमाचे संबंध आमचे जुळलेले आहेत आम्ही सुख खूप आनंदामध्ये जवळजवळ राहतो